माझा आवडता खेळ क्रिकेट क्रिकेट हा खेळ मला खूप आवडतो मी एकदा लहान असताना असंच टी व्हीवर क्रिकेटची मॅच लागली होती ती मॅच पाहताना परत आम्ही स गल्लीत आम गल्लीतली आमच्या गल्लीतली मोठी मुलेसुद्धा क्रिकेट खेळायला जायची आमच्या गावात एक श्टेडियम आहे तिथे सर्व मुले क्रिकेट खेळायला जायचं ते खेळता खेळता मलासुद्धा क्रिकेटचा नाद लागला व क्रिकेट खेळ रोज न चुकता पाच वाजता शाळा सुटली की शाळेचे बॅग घरात फेकायची कपडे बदलायचे आणि क्रिकेट खेळायला मैदानावर जायला भरपूर वेळा कपडे न बदलता तसेच क शाळेच्या कपड्यावर क्रिकेट खेळायला जायचो क्रिकेट खेळताना खूप मजा यायची तो खेळ आवडायचं कारण म्हणजे त्याबद्दल असणारं गणितीय आकडे गणित हा माझा पूर्वीपासून आवडता विषय क्रिकेट्समध्ये रन्स विकेट्स ह्या गणितात मोजल्या जातात त्यामुळे तो खेळ मला खूप आवडायचा आणि त्यामध्ये खेळताना एवढी मजा ये सर्व मित्रमंडळ वगैरे सगळे जमायचे त्यामुळे आम्ही क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळायचो लहानपणी बॉल घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे प्रत्येकजण आपलं क्वांट्री काढून कोण दोन रुपये कोण पाच रुपये दहा रुपये काढून तो पंचवीस तीस रुपयाला येणारा बॉल आणायचा मग ते क्रिकेट खेळायचो बालपणी जे खेळलेले खेळ आहेत ते अजूनही आठवतात क्रिकेट हा खेळ त्यात सर्वात प्रिय क्रिकेट खेळायला कधी टाईम गेलेलं हे कळायचं नाही रविवारची पूर्ण सुट्टी क्रिकेट खेळण्यात जायची कधी मंदिरात तर कधी ग्राउंडवर उन्हात पावसात ऊन पाहिलं नाही पाऊस पाहिला नाही तसंच क्रिकेट खेळत राहायचो कारण क्रिकेट खेळायला मजाच एवढी यायची सर्व सवंगडी त्या खेळाच्या नादाने एकत्र यायचो सर्व सवंगडी एकत्र येण्याचं कारण म्हणजेच क्रिकेट क्रिकेटमध्ये आम्ही लहान मोठे सर्व जर एकत्र यायचो पाच वर्षाचा मुलगासुद्धा क्रिकेट खेळायचा आणि त्यामध्ये पन्नास वर्षाची पुरुषसुद्धा सगळे एकत्र क्रिकेट खेळायची त्यात टीम्स पाडायचे काय ती भांडणं स्टम्स काढणे वगैरे म्हणा क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आम्हाला खेळायला बॅट नसायची अशा वेळी आम्ही नारळाच्या फांदीनं किंवा लाकडाच्या त्या फळीनं क्रिकेट खेळलो पण क्रिकेट खेळणं सोडलं नाही असे बॉल आणायला पैसे नसायचे आम्ही रडून रडून घरातून पैसे घ्यायचो खाऊसाठी ते पैसे साठवून साठवून मग बॉल आणायचो ज्याच्याकडे क्रिकेटचा बॉल असायचा तो मोठ्ठा व्यक्ती मानला जायचा बॅट तर आम्हाला कधी मिळालीच नव्हती लहानपणी आम्हीच ते जे मोठी मुलं खेळायची त्यातील जे तुटलेली बॅट असायची ते घेऊन आम्ही खेळायचो क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे तो मलाच नाही तर तो सर्वांनाच क्रिकेट हा खेळ आवडतो क्रिकेट हा खेळ खरंच लोकप्रिय आहे क्रिकेटमध्ये भरपूर असे दिग्गज होऊन गेले जसं की एम एस धोनी सचिन तेंडुलकर सुरेश रैना युसुफ पठान इरफान पठान कपिल देव युवराज सिंग असे भरपूर असे खेळाडू येऊन गे काही खेळाडूंच्या नावावर रेकॉर्ड जो शंभर शतक मारण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने बनवला तो आजही अजरामर आहे परत तो एम एस धोनीचा सिक्स वर्ल्डकप विनिंग सिक्स दोन हजार अकराचा युवराज सिंगचे दोन हजार सात साली मारलेले सहा बॉल सहा सिक्स हेसुद्धा अजूनही आठवतात क्रिकेट म्हणलं की अंगात अजूनी ऊर्जा येते